ट्रॅव्हल आम्हाला ना बे अजिंता लेण्या फिरायला जायचंय छत्रपती संभाजी नगर हून हां तर आम्हाला काय काय म्हणजे बजेट पैसे किती लागतील आम्हाला काय काय सुविधा भेटतील हे सगळ विचारायचं होतं आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे तुमचं आम्हाला सु म्हणजे क कशाने तुम्ही फिरवणार रिक्षानी का गाडीनी का फोर व्हीलरनी किंवा मग पुढे कसं जायचं आणि त्याच्यामध्ये आम्हाला जेवण हां छत्रपती संंभाजी नगर हून बोलतोय मी आणि मला हां तिथूनच बोलतेय हां आणि ते पाय

अच्छा तर काय खर्च येईल अच्छा ए सी

अच्छा क्वाटर्स अच्छा अरे वा हॅलो हां हं हं पंधरा हजार आहे का अच्छा बरं त्याच्यामध्ये

अच्छा अच्छा जेवण सगळं म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज आम्हाला सगळं मिळणार म्हणजे जेवण हां मिनरल वॉटर जेवण चहा नास्ता सगळंच असेल आणि गाडी पण ए सी असल्यामुळे आम्हाला मग तो पण उन्हाचा म्हणजे त्रास होणार नाही असं समजा बरं बरं म्हणजे त म आता आजी आज आजिंताची लेणी झाली तर त्यांच्याबरोबर वेरूळ किंवा घृष्णेश्वर हे पण होईल का आमचं अरे वा छान आहे मग हा

बरं बरं मॅम थँक्यू म्हणजे चांगल्या सुविधा आहे ठीक आहे आम्ही विचार करून सांगतो तुमाला चालेल चालेल ह वेलकम